नमस्कार मित्रांनो तर आपण भारताचा विचार केला तर भारतात असे तीन महत्त्वपूर्ण लोकप्रिय खेळ आहेत त्याच्यातील पहिला खेळ म्हणजे क्रिकेट क्रिकेट हा जगभर खेळला जाणारा खेळ आहे परंतु भारतात ह्याचं लोकप्रियता सगळ्यात जास्त आहे त्याची फॉन फॅन फॉलोइंग जी आहे ती सगळ्यात जास्त मानली जाते भारतात आणि सगळ्यात जास्त जे मानधन भेटते हे भारतीय क्रिकेटपटूलाच भेटते त त्यातील महत्त्वपूर्ण खेळाडू म्हणजे विराट कोहली झाला केल राहुल झाला युवराज सिंग झाला आणि बऱ्याच प्रकारचे खेळाडू आहेत आपल्याला पहायला मिळतात सोबतच दुसरा खेळ महत्त्वपूर्ण म्हणजे कबड्डी कबड्डी हासुद्धा एक लोकप्रिय खेळ म्हणून मानला गेला भारतातनी त्याचे जे खिलाडी आपण पाहिले तर त्याच्यामधे प्रदीप नरवाल येतो अजय ठाकरे तो राहुल चौधरी येतो शेखावत येतो आणि तिसरा नंबरचा खेळ म्हणजे हॉकी आता भरपूर जुन्या काळापासून हा इंग्रज काळापासून भारतामधे हॉकी खेळ खेळला गेला होता मेजर ध्यानचंद नाव सगळ्यांला माहीतच असेल मेजर ध्यानचंद जे नाव आहे ते हॉकीचं जगभर गाजलेलं नाव आहे सोबतच धीरज पिल्ले वी आर शेखावत राणी रामपाल यासारखे मोठे मोठे नावसुद्धा आपल्याला हॉकीबद्दल पाहायला भेटतात